आम्ही आमच्या घरामध्ये रोपे तयार केलेले आहेत मनीप्लनचं घरामध्ये रोप आहे त्याच्यामुळं हवा शुद्ध येते आणि हिरवगार असं असल्यामुळं देखावा पण छान वाटतो तुळस पण आहे आमच्या घरावर निरोगी आहे तुळशी तुळशीमुळं निरोगी निरोगी वाटतं आणि तुळशीमुळं औषधी एक आहे तुळस औषधासाठी घ्यायला उपयोगाला आहे कडुलिंब पण तुळशी येत कडुलिंबाचं पण झाडं आहे आमच्याकडे आणि तो पण कडुलिंबामुळं औषधि आहेत जर धूर केला त्याचा तर डास वगैरे जातात डास त्यानी येत नाहीत आणि अशामुळे अनेक रोपं किंवा अनेक घराभोवताली आम्ही लावलेली आहेत आणि यांच्यापासून आपल्याला शुद्ध हवा मिळते चांगली हवा मिळते त्याच्यामुळं मा सगळ्यांनी काय केलं पाहिजे घराच्या भोवताली चांगली झाडे लावली पाहिजेत अशुद्ध ववा येण्यासाठी त्याच्यामुळं सर्वानी हे उपयोगात आणावे आणि झाडे वगैरे लावून वगैरे बिया वगैरे तयार करून प्रत्येकाला सूचना द्यावी सांगावं एकमेकांना राय द्यावी असं करा तसं करा फुलांच्या झाडाबद्दल झाडाच्याबद्दल तुळशीच्या झाडाबद्दल ज डाळिंबाचं झाड आहे ते पण औषधिक आहे निरोपयोगी आहे आणि कडूलिंबाचं पण झाड तसंचं आहे लिंबाचं पण झाड तसंचं आहे ह्याच्यापासून आपल्याला शारीरिक व ह्याच्या औषधिक उष्णता अंगातली कमी होते